हो नेहमी आपण कुटुंबासोबत सहलींना गेलं पाहिजे आणि सहल ही सहल असते की ज्याच्यामध्ये आपण विचारांची देवाणघेवाण करतो भावभावनांची देवाणघेवाण करतो तर आपण कुटुंबासोबत नेहमी सहलींना जातो मी नेहमी जात असते तर मी कुटुंबासोबत भेट दिलेली बरीचशी ठिकाणं आहेत जसं सिमला कुलू मनाली असेल पंजाब दिल्ली असेल त्यानंतर चंडीगढ आग्रा त्यासोबत महाबळेश्वर माथेरान मुंबई दिल्ली केरळ त्यानंतर कन्याकुमारी तिरुपती बालाजी कर्नाटक गोकर्ण महाबळेश्वर त्यानंतर कुणकेश्वर आणि अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथं मी माझ्या कुटुंबासमवेत सहल केलेली आहे आणि ह्या अशा प्रकारच्या सहलीचे खूप फायदे आहेत एकतर कुटुंब म्हणून तुम्ही जेव्हा अशाप्रकारे सहलींना जाता तेव्हा आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो आपल्या भावा भावनांची देवाणघेवाण करतो आपण नवीन नवीन अनुभव घेत असतो आपण आठवणी निर्माण करत असतो आणि त्या आठवणी आपल्याला पूर्ण आयुष्यभरासाठी उपयोगी ठरणाऱ्या असतात त्या आठवणींमधून आपण बऱ्याचशा जे जगलेलं आ क्षण ते आठवत असतो आणि ते पुन्हा नव्याने जगत असतो या सहलीमध्ये आपण वेगळेवेगळे प्रदेश बघतो वेगळीवेगळी राज्यं बघतो तिथली संस्कृती बघतो तिथल्या खाण्यापिण्याच्या सवयी लोकांचं राहणीमान लोक कसे राहतात त्यांची लाईफस्टाईल काय आहे जीवनपद्धती काय आहे ह्या गोष्टींचा आपल्याला अनुभव घेता येतो त्याचसोबत आपण विचार करू शकतो की आपण कशा पद्धतीने जीवन जगतो ह्या भागातले लोक कशा पद्धतीने जीवन जगतात नैसर्गिक उपलब्धी कशा आहेत आपल्या इथे पाणी कसं आहे पाऊस कसा आहे हवा कशी आहे बाहेरच्या देशामध्ये राज्यामध्ये तिथे कसं आहे पाऊस पाणी हवा जमिनी आणि तिथे पिकणारी पिकं तिथे असणारी माणसं कुठल्या प्रकारचे कपडे घालतात ते ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी जवळून बघू शकतो खूप अनुभव आपल्याला सहलीमधून मिळत असतो आणि हा कुटुंबासमवेत आपण वेळ घालवत असतो आपलं आयुष्य जगत असतो तर हे एकमेकांच्या आयुष्याची वाटणी दुसऱ्याला देणं आणि सहलीच्या निमित्ताने ही खूपच आनंददायी गोष्ट आहे आणि खूपच चेतनादायी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या आयुष्याच्या बऱ्याच गोष्टी बरेच टप्पे बऱ्याच अनुभव उलगडले जातात आणि खूपच अनुभव घेऊन माणूस सहलीमधून परत येत असतो